कलाल समाजातून बिल बिलॉन्ग करतो त्यामुळे काय होते की एकतर मराठा मराठा कसं एक शूरवीर लोकांची एक हे म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर कलाकार असं म्हणतात सौ सोनार की एक कलाल की तर त्यांच्यामध्ये खूप साऱ्या अशा कला भरलेल्या आहेत जसं कुठल्या पण क्षेत्रामध्ये टाकलं तरी ते मागं येत नाहीत मराठी लोकं त्यांच्या अस्मितेला फार जपतात आणि त्यातल्या त्यात असे काही काही म्हणतात की मराठी लोकं कधीच मागं येत नाहीत एकदम बिलकुल जिगरबाज राहतात आणि ते एकदम धाडसी राहतात एक्झाम्पल सांगायचं झालं तर आमचे जे असे म्हणा की पूर्वज शिवाजी महाराजांच्या आमच्या वा याच्यातून येतो तर शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या काही ऐसा व व्यक्तिमत्व होऊन गेले की ज्यांना पाहिलं की असं छाती मोठ्यानं फुलते आणि ऑब्व्हियसली त्यांनी जे काही आपल्या समाजासाठी कार्य करून गेले ते घटना जसे ज्याले आले तर एक विशिष्ट असं एक प्रौड फील होतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे जर बघितलं तर प्रौड जसं आता विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना म्हणतात ज्यांनी स्वतंत्रतेसाठी किती मोठं आपलं बलिदान दिलं ते मराठी समाजातून येतात तर असे खूप काही लोकं आहेत लो लोकमान्य टिळक ज्यांनी एकत्र करण्यासाठी सर्व समाजाला ब्रिटिश विरुद्ध एकत्र करण्यासाठी आपलं जीव न्योछावर करून टाकला होता तर असे खूप सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर असं कोणी व्यक्ती नाही आहे की जे ओळखत नाही आहे तर त्यांनी जे शिक्षणाबद्दल जे आपल्याला शिकवलं आहे की प्रत्येक माणसाला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते पिणार तो गुर गुर करणारच आहे कारण की शिक्षणामध्ये जेवढं पॉवर आहे की आज आपल्याला जर कोणी डॉमिनेट करत होते त्याच्यामागचं रिजन की आपल्याला त्यामधलं काही कळत नव्हतं जर आपल्याजवळ त्या प्रमाणात शिक्षण जर असलं तर आपण काही पण करू शकतो आज बघा जर शिक्षण जर घेतलं तर आज आय ए एस आय पी एस हे तर होतेच पण जे सरकारी जॉबवर मोठे नोकरीवर नाही लागले त्यांनी शिक्षण घेतलं ते व्यवसायामध्ये पूर्ण करू शकतात समाजाला चांगलं एक हे करू म्हणजे चाल अनिष्ट जे काही चालीरीती आहेत त्यांच्यापासून दूर जाऊ शकता आज शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला आपलं वेदर फोरकास्ट समजून राहिलं की कुठल्या हवामानाचं कुठलं वादळ येत आहे का किंवा जी टेक्नॉलॉजी आलेली आहे जसं डॉक्टर विजय भाटकर ते पण मराठी माणूस होते ज्यांनी महासंगणक दिला आपल्या अख्ख्या विश्वाला आणि त्या महासंगणाकाच्यामुळे आज कितीतरी फायदा झाला सर्व लोकांना तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आमच्या समा आता विदर्भातून जरा विचार केला तर इकडे राष्ट्रसंत तुकोजी महाराज होऊन गेले की ज्यांनी समाजाला एकत्र ठेवण्यासाठी समाजामध्ये धार्मिक वृत्ती वाढवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी पण मिळाली आहे त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचं म्हणजे की वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज ज्यांनी त्या काळात मराठी होते आणि त्या काळात या सर्वांना संदेश दिला की आपण स्वच्छता पाळायला हवी स्वच्छता पाळल्यानंतर आपल्याला काही रोगराई जे आहे ना ते दूर होणार सहज येणार नाही आज बघा कोरोनासारखा रोग येऊन गेला याच्यामागचं मुख्य रिज कारण म्हणजे काय तर स्वच्छतेचा कुठेतरी अभाव होता ज्याच्यामुळे व्हायरस तयार झाले आणि ते माणसावर घात तर तुमच्या आजूबाजूनं स्वच्छता कशी असायला पाहिजे स्वच्छता तुम्ही ठेवायला पाहिजे ते स्वतःच खराटा घेऊन ते काम करत होते त्यामुळे एक एक विशिष्ट असा हे झालेला आहे तर असे खूप साऱ्या सांस्कृतिक ओळख पण आहे आणि व्यक्तिमत्व पण आहे